दिशा जी बोलते आहे हां बोला हो हो आपण कोण हां निक्षिता बोला

अच्छा तर तुम्ही मुंबईला शिक्षणासाठी येत आहात का बरं मला एक सांगा तुम्ही यू जी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छिता की पी जी कॉलेजमध्ये घेणार आहात एक्झॅक्टली कशासाठी येणार आहात तुम्ही कुठल्या विषयासाठी कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे

अच्छा म्हणजे यू जी कोर्सेससाठी ओके तुमचा विषय काय सायन्स कॉमर्स आर्ट ओके बरं ठीक आहे कारण आपल्याकडे जर तुम्हाला ज्या एरियात कुठल्या एरियामध्ये घ्यायचं ते पण मला जरा सांगा मुंबई नवी मुंबई ओके ठीक आहे तर आपल्याकडे भरपूर असे कॉलेजेस आहेत जिथे तुमचे कोर्सेस अव्हेलेबल राहतील ठीक आहे तर जर तुम्हाला सगळी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता का इन पर्सन येऊ शकता का मुंबईला कारण कसं आहे ना मॅडम आमची एजन्सी जर आमच्याकडे कोणी येतं तर ॲज अ गाईड आमचे काही चार्जेस असतात ते तुम्हाला पहिले पे करावं लागतील ठीक आहे त्याचं तुम्ही हां हां त्याची तुम्ही काळजी करू नका आपल्याकडे चांगले चांगले कॉलेजेस आहेत ठीक आहे आपल्याकडे एस एन जी टीमध्ये सायन्स कॉलेजेस आहेत एस बी एममध्ये मिठाबाई कॉलेज आहे तिथे चांगले कोर्सेस आहेत अँड्री कॉलेज आहे नॅशनल कॉलेज एच एस नॅशनल कॉलेज भरपूर कॉलेजेस आहेत तिथे तुम्ही तुमच्या आवडीचा विषय तुम्हाला भेटू शकतो ठीक आहे तर तुम्हाला हां हां या ह्या कॉलेजेसला हॉस्टेल अकोमोडेशन काही काही कॉलेजेसला आहे जसं एस एन जी टी कॉलेजला हॉस्टेल अकोमोडेशन आहे बाहेरच्या मुलींसाठी आणि बाकी जे कॉलेजेस तुम्हाला मी नावं सांगितले आहेत त्यांना पण हॉस्टेल अकोमोडेशन आहे ते चार्जेस पहा मॅडम काही काही प्रत्येकाच्या वेगळ्या असतात तर तुम्ही ज्यावेळी मुंबईला याल ना तर मी तुम्हाला ते सगळे चार्जेस आणि सगळे डिटेल्स समोर बसल्यानंतर देऊ शकते कारण मी आता एक सांगेल नंतर बघ दुसरं काही असेल तर तुम्हाला त्रास होईल त्यापेक्षा आपण समोरासमोर बसून जर या विषयावर बोललो तर जास्त बरं राहील तुम्ही मुंबईला कधी येणार आहात बरं तर मॅम मला एक अजून विचारायचं आहे ॲज अ ग्राईड मी तुमच्यासोबतच राहणार तर त्यावेळी माझे राहण्याचे म्हणजे खाण्यापिण्याचे जे काही खर्च आहे ते तुम्ही कराल की मला माझं खर्च करावं लागेल म्हणजे त्याप्रमाणे मला तुम्हाला चार्जेस लावायला माझे चार्जेस पण मी तुम्ही एकदा आलात ना अफोर्डेबल आहेत असं काही जास्त हे नाही आहे तुम्ही आलात मी तुम्हाला नक्की सांगते ठीक आहे तरी तुमचं नाव लिहून ठेवू का तुमचं नाव लिहून ठेवू तारिख आणि नाव ओके आपलं नाव काय सांगितलं कामत हां आणि डेट काय आहे मॅडम तुमची आपल्या यायची येथे मुंबईला एक जून ते तीन जून ठीक आहे मॅम आपण भेटूयात मग माझी डिशा ट्रॅव्हल एजन्सी आहे जुहूमध्ये स्टेशनच्या बाजूलाच ठीक आहे स्टेशन तुम्ही बाहेर आलात ना की मला फोन करा मी तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस पाठवते तुम्ही येऊन मग मला भेटा नंबर हाच राहणार ठीक आहे ओके ठीक आहे ठेवते मग मॅडम वेलकम